तर घसा दुखल्यावर सगळे घसा दुखायची एवढे काही मोठी गोष्ट नाही आहे कारण खूपसे हे आणि सगळ्यात जास्त करून आपल्या सगळे घर घरीच सगळं उपलब्ध आहे जसं की गरम पाण्याचं वाफ घेणं पुन्हा गरम पाणी पिणं पुन्हा खूप हळदीचं दूध पिणं किंवा हळ हळद आणि पाणी पिणं त्याच्यानं पण खूप हे करते पुन्हा गुळण्या मिठाच्या गुळण्या पण करू शकता तुम्ही घरी आणि बाहेर मेडिसिनमध्ये जर बोललं तर तुम्हाला स्ट्रेप्सिल्स पण भेटतं आणि कप सिरप पण भेटतं खूपसे तुम्हाला ऑप्शन्स आहेत आणि हे जास्त काय असं मग खूप मोठा असं काही हे नाही आहे म्हणजे खूपशा लोकांना होते थंड पाणी पिल्यामुळे होतं हे सगळं तर गरम पाणी वगैरे होईल तेवढं सगळं होईल तेवढं तुम्ही घसा खराब असल्यावर फक्त गरम पाणी म्हणजे गरम पदार्थ खा जसं की गरममध्ये दूध पिऊ शकता पुन्हा गरम गरम भाज्या गरम गरम जे काय ते अंडे खाऊ शकता अंडेमध्ये पण खूप लवकर कवरहून जाते ग घशाचं हे